स्थापत्यकलेमध्ये रेखाटनाला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण का तुमचा प्लॅन या तुमचं तुम्हाला नक्की काय बांधायचं आहे ह्याचं जर चित्र जर तुमच्यासमोर नसेल तर तुम्ही कसं काम करू शकणार त्यामुळे अतिशय डिटेलमध्ये त्याचं प्लॅनिंग करायला लागतं त्याचे उभा आडवा असं ते कसं दिसेल त्याच्यामध्ये कुठलं मटेरियल वापरायचं कसं करायचं त्याचं मूर्तरूप कसं दिसेल हे सगळं हे जे सा स्थापत्यशास्त्रकलेतले जे असतात आर्किटेक्ट त्यांना हे सगळं इमॅजिन करून त्याप्रमाणे त्यांना ड्रॉईंग करावं लागतं त्यामुळे स्थापत्यकलेमध्ये रेखाटनाला अतिशय अनन्य साधारण महत्त्व आहे